तुम्ही चिकू भायसाराचे पेरेंट्स बोलत आहा का मी त्याच्या शाळेतली टीचर बोलत आहे तो शाळेत का बरं नाही येत आहे बरं नाही म्हणजे कारण की फर्स्ट एक्झाम झाली आहे स्कूलमध्ये फर्स्ट टर्मची आणि आता बोर्ड एक्झाम येणार आहे की त्याचे मार्क पण कमी आले आहेत आणि फेल झाला आहे कारण तो ॲप्लिकेशन पण नाही टाकला आणि प्रिन्सिपल मॅम म्हणत होते की बोर्ड एक्झाममध्ये बसता नाही येईल त्याला तुम्ही शाळेमध्ये येऊन भेटू शकता का तुम्ही उद्याला येऊन भेटून जा कारण की प्रिन्सिपल मॅडम बोलत होते की त्याची प्रेझेंटी पण कम आहेत आणि तो अभ्यास पण नाही करत आहे आता शाळेत पण ॲबसेंटी खूप आहेत ना तर बोर्ड एक्झामला नाही बसता येईल त्याला हो मी ते त्याची क्लास टीचरच बोलत आहे तुम्ही उद्याला बारा वाजेपर्यंत येऊन जा आणि हो त्याचे डॉकुमेंट्स पण आणाल डॉक्टर डॉकुमेंट्स आणखी तुम्हाला लेट अर्ज द्यावं लागेल शाळेत सुट्टीचं ॲप्लिकेशन तुम्ही उद्या शाळेत यान तर मग मी सांगते तुम्हाला आणि मग तो कधीपासून येणार मग शाळेत तर आता बरं आहे का त्याला घेऊन येऊ शकता तुम्ही ठीक आहे ना तुम्ही येऊन भेटून जा आणखी बोर्ड एक्झाम येणार आहे तर तुम्ही बघान थोडंसं त्याच्याकडून अभ्यास करून घ्या मी तुम्हाला ऑनलाइन क्लासेसमधून सांगणार की कसं काय करायचं आहे कारण की बोर्ड एक्झाममध्ये तो फेल होईल कारण की फर्स्ट एक्झाम झाली आहे तिथे तो फेल झालाआहे प्रिन्सिपल मॅम बोलली की फोन लावून पेरेंट्स सोबत बोलायचं आहे बा कारण की प्रेझेंटी कमी होती ना मग बोर्ड एक्झाममध्ये नाही बसता येत हो हो हो हो हो ठीक आहे ना